राज्यातले शिक्षण पद्धतीत शाळेतील विद्यार्थ्यांची गळती आणि गैरहजेरी या समस्यांचा सामना कसा केला जातो तर विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी ना राज्यातल्या शिक्षा जे असतात ते विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक किंवा बऱ्याचदा नं मराठी शाळांचा तरी विचार केला तरी अनेक शाळेतल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची घरं माहिती असतात सलग काही दिवस जर एखाद्या विद्यार्थी गैरहजर राहिला किंवा सलग काही दिवस एखादा विद्यार्थी येतच नसेल तर पटकन तो शिक्षक त स्वतः त्या विद्यार्थ्याच्या घरी जातो किंवा आपल्याच वर्गातला एखादा विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला त्या संबंधित मुलाचं घर माहीत आहे त्या घरी जाऊन विचारणा करण्यासाठी पाठवलं जातं की बाबा रे हा विद्यार्थी का शाळेत येत नाही आहे मग त्या गोष्टींची कारणमीमांसा केलेली जाते मग तो विद्यार्थी का येत नाही मग आजारी आहे का बरं का आजारी आहे बरं मग अमुक अमुक दिवसच नाही येऊ शकत आहे का मग ते एक पडताळायला जातं बऱ्याचदा गळती रोकण्यासाठी आता महाराष्ट्रात आपल्याकडे उसतोड कामगार आहेत किंवा असे काही तांड्यावरची मुलं आहेत जी आज कुठल्यातरी एखाद्या शाळेत समजा एक सलग तीन महिने जात असतील पुन्हा त्यांचा तांडा हलला की पुन्हा वेगळ्या ठिकाणी जात असतील तर ही जी काही बदल आहे तर त्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो संबंधित शिक्षक असतील संबंधित शिक्षण संस्था असतील त्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा वैयक्तिक संपर्क ठेवण्याचा आणि तो संपर्क नुसताच ठेवणं नाही तर सातत्याने संभाषित राहण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून ही गैरहजेरीची समस्या उद्भवणार नाही म्हणजे आमच्या आता शाळेत बऱ्याचदा मी स्वतः पाहिलं आहे की एक ठराविक का वयानंतर मुली ज्या असतात ना महिन्यातले काही दिवस सतत मासिक पाळीच्या समस्येमुळे किंवा मासिक पाळीच्या त्रासामुळे शाळेत येत नाही मग एक सलग तीन चार महिन्यात एखाद्या शिक्षकाला लक्षात आलं की आपली विद्यार्थी या या काळात येत नाही आहे मग ती घरीच का बसते आहे तर वय तो शिक्षक त्या विद्यार्थिनीशी संपर्क साधतो तिला आपुलकीने व वैयक्तिक पातळीवर चौकशी करतो वर ती घाबरते का ती या काळात शाळेत यायला तर त्याची कारणमीमांसा केली जाते मग त्या विद्यार्थिनीला धीर दिला जातो की बाई गं या या काळातही तू शाळेत येऊ शकतेस तुला त्रास नाही होणार तुला त्रास झाला तर त्याची काळजी घ्यायला आम्ही शिक्षक मंडळी आहोत त्यामुळे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हा भाग इथे होतो आता कोरोणा काळाचा आपण जर विचार केलं तर प्रत्येक शिक्षक काय म्हणतील किंवा प्रत्येक विद्यार्थी शाळेपर्यंत पोहचू शकत नव्हतं ऑनलाईन शिक्षण होतं प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाईन शिक्षण होतंच असं नाही त्या कालावधीत ना शिक्षक छापील नोट्स असतील किंवा सामूहिक कुठेतरी भेटणं अशा गोष्टी करत होतं विद्यार्थ्यांना जोडून ठेवत होतं तर असे वेगवेगळे उपक्रम असतील किंवा आम्ही सावित्रीच्या लेकी सारखे उपक्रम असतात जिथे विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना संघटित केलं जातं त्यांच्याशी बोलणं चालणं त्यांना जोडून ठेवणं त्यांचा शिक्षणातला रस वाढवणं अशा कृती केल्या जातात तर हे आपल्या राज्याच्या शिक्षण पद्धतीत पाहायला मिळतं